मी काही दिवसाअगोदर बेडशीट बोलावलेल्या होत्या ऑनलाईन मला वाटलं नाही की त्या एवढ्या छान येतील म्हणून कारण अॅक्च्युअली त्याचं कलर कॉम्बिनेशन एवढं छान आहे मी जे कलरचे बोलावले त्याच कलरच्या त्या बेडशीट आलेल्या आहेत परत एकदम सॉफ्ट आहे जमासुद्धा होत नाही आणि कलरसुद्धा गेलेला नाही आहे आणि रेग्युलर साठी त्या एवढ्या छान आहेत की म्हणजे जर आपल्याकडे दोन पाहुणे पण आले तर एवढा छान लुक दिसून येते त्या बेडचं की त्या बेडशीटमुळे की खूपच सुंदर डिझाईन पण खूप सुंदर आहे बारीकमध्ये तर मला त्या एवढ्या आवडलेल्या आहेत की खूप छान मला असं वाटतं आहे अजून परत अशाच बेडशीट आपण ऑर्डर कराव्यात